यवतमाळ जिल्ह्याबद्दल जर मला सांगायचं झालं तर इथलं नवरात्र भरपूर प्रसिद्ध आहे एका विशिष्ट प्रकारे तो साजरा केला जातो आणि सर्वजण मिळून मिसळून साजरा करतात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन वगैरे ठेवले जातात गरबा खेळला जातो लहान मुलांसाठी लहान मुलांचे नृत्याचे प्रोग्राम किंवा मोठ्या माणसांचे नृत्याचे प्रोग्राम किंवा काही स म्हणजे असं संदेश देणारी नाटकं वगैरे दाखवली जातात त्याच्यानंतर बा बायकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात जेणेकरून बायकांना पण थोडासा आनंद मिळेल थोडं घर का घरकामातून थोडं हे होईल सर्वजणं एकत्र येऊन खेळतात तर त्याच्यामुळे जो ग गरबा वगैरे होतो तो बघण्यासारखा होतो म्हणजे जे नवरात्रामध्ये डान्स करतात तर ते बघायला म्हणजे लांबून लांबून लोकं पण येतात आणि दुसऱ्या श जिल्ह्यातून वगैरे लोकं पण बघण्यासाठी येतात कारण इकडचा थोडा वेगळा असतो नवरात्र आणि देवीचं मंदिर पण भरपूर प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मला ही गोष्ट आवडते यवतमाळची